राज्यामध्ये प्रचलित असलेले वेगवेगळे धर्म आपल्या धर्मातील लोकांसाठी खास वैद्यकीय सेवा शिबिरे कधी काही आध्यात्मिक चर्चासत्रे मानसिक निकासाठी काही उपक्रम चालवत असतात पण आरोग्य व निरोगी शरीर राखण्यासाठी काम करणारे डॉक्टर मात्र मानवता धर्म पाळणारेच असतात किंबहुना वैद्यकक्षेत्राशी निगडीत सर्वच कर्मचारी हे जात धर्म वंश जेंडर याच्या पलीकडे जाऊन रुग्णसेवा करतात व म्हणूनच आपण ह्या व्यवसायाला नोबल प्रोफेशन म्हणतो असं मला वाटतं